महाराष्ट्र भारतातील आवडतं राज्य म्हणजे महाराष्ट्र कारण मी स्वतः महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे आणि शिवाजी महाराज ह्यांचं क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे त्यांचा जन्म महाराष्ट्रातील शिवनेरी ह्या किल्ल्यावर झाला आणि तिथून त्यांच्या कारकीर्दीला सुरवात झाली आणि त्यांनी अनेक किल्ले जिंकले मोगलांशी संघर्ष केला आणि रायगड जिल्ह्यातील रायगड या किल्ल्यावर त्यांनी त्यावेळेला त्यांची राजधानी केली त्यामुळे रायगड किल्ल्याचं महत्त्व खूप वेगळं आहे त्यामुळे महाराष्ट्र हे अनेक अंगानी अनेक बाजूने चांगलं ठिकाण आहे त्याच्यामध्ये नाशिक शहर आहे पुणे आहे पुणे ही विद्येचं माहेरघर म्हटलं जातं त्यामुळं ते महाराष्ट्रात असल्यामुळे पुणे हे शहर खूप चांगलं आहे त्याचबरोबर जी भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे त्यामुळं महाराष्ट्र मुंबई हे शहर सर्व अंगानी चांगलंच आहे खूप उत्तुंग इमारती सगळ्या भारतातील आणि भारता बाहेर बाहेरील अनेक लोक वास्तव्य करतात अनेक कंपन्या आहेत रोजगाराच्या संधी आहेत मंत्रालय आहे अनेक केंद्र शासनाची कार्यालये आहेत त्यामुळं मुंबईचं एक महत्त्व अलौकिक आहे त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राला जवळ जवळ सातशे एकवीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळे किनार पट्टीवरच्या भागामध्ये नारळ सुपारीच्या बागा मासेमारीचा व्यवसाय नंतर समुद्रामधील किल्ले हे एक प्रसिद प्रसिद्ध ठिकाणे आहेत त्याच बरोबर शिवाजी महाराज ह्यांनी बांधलेले आणि जिंकलेले अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत त्यामुळं महाराष्ट्र हे आवडतं राज्य आहे